हॅलो हॅलो मॅडम मी शर्वर बोलत आहे मी मला म्हटलं मी ट्वेल्थ पास आहे तर आता मला समजत नाही की सामने कोणता कोर्स करू मी तर तुम्ही मला थोडे मतलब टाइप वगैरे अच्छा आणि त्याच्यावरून थोडा चांगला मतलब सायन्सवर वगैरे अच्छा अच्छा हं अच्छा आणखीन मेडिकल फील्डसाठी कोणतं आहे

हं तर तर त्या नीटच्या तयारीसाठी मतलब नागपूरमध्ये कोणता बेस्ट कॉलेज असेल

अच्छा तर मग तिकडे आपल्याला म्हटलं बरोबर शिकवतील ना नीटसाठी कारण की मला मेडिकल फील्ड घ्यायचं होतं ट्वेल्थच्या नंतर वगैई तर ठीक आहे आणखीन तुम्ही मला इन्फॉर्मेशन देऊ शकता का मला होते सेवन्टी फाईव

अच्छा ठीक आहे हो थँक्यू